आमच्या क्षेत्रातील आरोग्य सेवा सुधारण्याच्या उद्देशाने सुरु केलेल्या काही योजना जसे की सावित्रीबाई फुले कन्या कल्याण योजना जननी सुरक्षा योजना कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया विमा आरोग्य नवसंजीवन नवसंजीवनी अशा अनेक योजना आहेत या योजनापैकी मला अंगणवाडी सोशल वर्कर्सकडून समजलं आहे आणि जसं की जननी सुरक्षा योजना याची नोंदणी अर्ज कसा करावा हे मला माहिती आहे जननी सुरक्षा योजनेचा लाभ मिळणे खूप सोपे आहे या योजनेचा लाभ घेण्यासाठी जेव्हा एखादी गर्भवती महिला गर्भवती असल्याचे समजते तेव्हा तिला तिच्या जवळच्या कोणत्याही शासकीय रुग्णातयात नोंदणी करून घ्यावी देशातील ज्या गर्भवती महिलांना जननी सुरक्षा योजना अंतर्गत सरकारकडून लाभ मिळण्यात मिळायचा आहे त्या सर्व गर्भवती महिलांना प्रथम या योजनेअंतर्गत अर्ज करावा लागेल ज्या गर्भवती महिलांची प्रसूती शासकीय रुग्णालयात किंवा मान्यताप्राप्त खासगी रुग्णालयात झाली असेल त्या महिलांना जननी सुरक्षा योजनाचा लाभ मिळू शकतो सरकारने दिलेली रक्कम थेट प्राप्त लाभार्थीच्या बँक खात्यात हस्तांतरित केली जाईल अशाप्रकारे त्यांना त्यांची रक्कम मिळून या योजनेचा लाभ मिळू शकतो